हॅलो तुम्ही का म्हणते ते तर फ्लॉवर शॉपमधून बोलत आहा का हो माझ्या घरी काय म्हणते तर गणपती बसणार आहे तर मला डेकोरेशनसाठी काही फुलं पाहिजे होते

आणि काय म्हणते तर आर्टिफिशल फ्लावर्स आहेत का तुमच्याकडे

मला डेकोरेशनसाठी पाहिजे होता तर मला आर्टिफिशल फ्लावर्स पण पाहिजे होते आणखी असे काय म्हणते तर डेकोरेशनसाठी पण पाहिजे होते ते नाही का ते पोरसलीनवाले हार राहतात

हां हो

नाही नाही काय म्हणते तर मला नऊ काय म्हणते तर दहा दिवस मला रोजच नवे हार पाहिजे होते आर्टिफिशल फक्त डेकोरेशनसाठी पाहिजे होते हो

हो हो नाही नाही फक्त हे जे ज्यादिवशी आपण गणपती बसवणार नाही का त्यादिवशीच पाहिजे होते आणखी बाकी दिवस काय म्हणते तर मला हारच पाहिजे तुमच्याकडे तुमच्याकडे आहेत का असं काही उपलब्ध जे म्हणजे करून देऊ शकतील

हां ठीक आहे ना मॅडम तुम्ही काय म्हणते तर करून देऊ देजान म्हणजे डेकोरेशन वगैरे नाही का

हो चालते ना तसं तुम्ही काय म्हणते तर सगळं बघुन घेजान आणखी मला मग लिस्ट देऊन देजान की कं ह्या एवढे एवढे म्हणजे ह्याच्यात चार्ज झाला आहे करुनसनी हो हो ना

हो ठीक आहे ना चालेल ना तसं पण

हो ठीक आहे मॅम

हो ठीक आहे ना

होम तुमच्याकडे अगर होम डिलिवरी उपलब्ध असेल तर तुम्ही आणून देऊ शकता का हं ठीक आहे ना तर तुम्हीच आणून देजान हो हो ठीक आहे ना चालेल ना मला तूम सायंकाळी सायंकाळी वगैरे येऊ शकता तुम्ही हो हो ठीक आहे ना चालेल ना हो हो हो ठीक आहे ना